आमच्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आदिवासी भिल्ल समाज राहतो ते भिल्ल समाजाची भाषा वेगळ्या पध्दतीनं असल्यामुळे काही संवाद वाद अशा पध्दतीनं समजत नाही कधीकधी वादावर येत आहेत वाद असल्यामुळे त्यांची भाषा आदिवासी असल्यामुळं त्यांना वेगळ्या पध्दतीनं दिसतं आहे त्यामुळे आपणाला काही कळत नाही म्हणून आपण त्या परिस्थितीत आदिवासी भागाप्रमाणे ते जे प्रमाप्रमा चांगले स्वाद् चांगलं वापरू शकतो